मला घरी बसून कॅरम खेळायला आवडते मला चेस खेळायला पण आवडते उन्हाळ्याच्या सहसा तर वेळ भेटत नाही पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये वगैरे किंवा संडेला पकडा ज्या दिवशी मला सुट्टी असते त्या दिवशी मला खेळायला आवडते चौ जास्त करून चौवाष्ट खेळायला आवडते माझ्या घराच्या आजूबाजूचा जे काही एप व्यक्ती किंवा माझ्या मैत्रिणी त्या येतात आम्ही घरी बसून तो त्याच्या म्हणजे आखणी करावी लागतात डब्बे भाडावे लागतात आणि छा गोट्या असतात त्या गोट्या अशा फेकाव्या लागतं जे आकडे येईन त्यानुसार आपली गोटी चालवावी लागते